आमच्या इकडे शेती हाच मेन व्यवसाय आहे सबका जास्तीत जास्त लोक जसं आमच्याकडे शेतीचे आणि शेतीचे रिलेटेड जे काही कामं आहे म्हणजे कापणे खुरपणे निंदणे वगैरे हे कामं करतात व त्याच्या व्यतिरिक्त जर प्रॉपर व्यवसाय म्हटलं तर जसं चहाचं दुकान पानठेला रिचार्जचं समजा आता रिचार्ज तर बंदच झेरॉक्सचे दुकानं कपड्याचं दुकान स्टेशनरी किराणा दुकान चप्पलचं दुकान अजून हॉटेल गुपचुपची गाडी नाश्त्याची गाडी अजून समजा इदेक्ट्रॉनिकचं म्हणजे टीव्हीचं दुकान ते लाइट वगैरे हार्डवेअरचं दुकान कटिंगचे दुकानं अजून फुलाचे दुकानं असे बरेच व्यवसाय आमच्या इकडे समजा लोक करते ह्या सगळे व्यवसाय करत असताना लोक जेवढं असते का त्याच्यातून आपल्याला काहीतरी दोन पैसे मिळाले पाहिजे बा आपला कसंतरी घर चाललं पाहिजे म्हणून लोकं हे व्यवसाय करतात तर सांगायचं झालं तर आपल्याले पहा जसे आपल्याकडे वेगळेवेगळे दुकानं राहते प्रत्येक दुकानात कसं राहते का गर्दी राहीनच बा असं नाही भाजीपाल्याचं दुकानाच्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्या गावात पायो अस्सी भाजीपाल्याचं दुकानं आहे का त्याच्या इथं माहितीय का असे लोक वाट पाहते म्हणजे आमच्याकडचे एवढे सगळे दुकानं आहे समजा आठदहा दुकानं असन भाजीपाल्याचे त्याच्याहीपेक्षा पण त्याच्यात न एक दुकान असं आहे का त्या दुकानात जर समजा तुम्हाला कुठं गेला असन बाहेर म्हणजे तो देणारा तर लोक माहीत आहे का त्याच्यासाठी थांबते पण दुसऱ्या दुकानात जात नाही त्याची लागल्यास वाट पाहते काऊन का तो काय करते का तो लोकाइले थोडंसं उधारीतही देते त्याला पहिली गोष्ट तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं हे का त्याला लिहिताही नाही येत अन् वाचताही नाही येत आणि तरी तो एवढं समजा दुकानदारी चालवते त्याला लिहिता वाचता काहीच नाही येत समजा एखादा वक्ती काय ते काय एखादा व्यक्ती जर उधार माल घ्यायला गेला तर मग याला त्याचं नावच लिहिता येत नाही मग उधारी त्याची जर मांडून ठेवायचं काम पडलं तर त्याच्याच जवळ पैसे देते तरी ते हे देते आपलं रजिस्टर तोच लिहून देते त्यांना आणि त्याच्यात काय होते मग कधी कधी एखादा माणूस असाही राहते का तो त्याचं नाव लिहतच नाही ह्याले वाचताच येत नई किंवा पैसेही लिहत नाही पैसे कधी कमी लिहून टाकते तर ह्याले तर वाचताच येत नाही मग यालेबी समजत नाही मग जेवा एखांदा पहले असं कसं याच्या लक्षात रायते मग हा बऱ्याच दिवसानंतर मग त्याले पैसे मांगते पन त्याले कसं बरेच लोकं त्याले पुना चाटाई देत असन का आपल्याला तर माहीत नाही पण त्याच्या दुकानात तर एवढं आहे का तो उधारी ठेवते वगैरे तो तसं जास्त जे सामान देते राहावई सोडते म्हणून का होते का बरेच लोकं त्याच्याजवळ थांबते इकडच्या तिकडच्या दुकानात जास्त जात नाही